सनातन म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये तसं खूप गोष्टी आणि नियम होत्या महिलांसाठी ऋतूकालामध्ये त्यांच्या पण त्याचं मागं पण कारण असायच्या आताच्या मॉडन युगामध्ये ती कारणं अशी अशीच मानली जातात म्हणजे त्याचं काही रिजन त्याचा काही उपयोग नाही असं मानलं जातं पण असं नाही आहे आता पहिला नि आता आपण जर पहिला नियम बघितला तर ऋतुकालामध्ये पहिली गोष्ट असते की तुम्ही काही काम करायचं नाही किंवा स्वयंपाक घरात जायचं नाही देवघरात जायचं नाही तर याचं रिजन कारण असं होतं की त्या दिवसामध्ये त्या न स्त्रीला आराम मिळावा असं त्याचं मागचं मुख्य उद्देश होता पण आताच्या पिढीनुसार असं वाटतं की ते खूप ओल्डेटेड आहे ते नियम थोपवले गेले आहेत असं मला जर करायचं असेल तर मी करू शकते असं आहे पण असं नाही आहे त्यांच्या म्हणजे स्त्रीकडे स्त्रीला आराम मिळावा त्यांच्या जबाबदारीतून त्यांना थोडासा वेळ मिळावा स्वतःसाठी आराम करावा त्यांनी कारण की चोवीस तास ते काम करत असतात घर बाहेरचं वगैरे मुलं वगैरे संसार त्यातून थोडा आराम मिळावा म्हणून त्यांच्यासाठी ते ऋतूकालामध्ये नियम केले होते मंदिरात जायचे नाही याचा अर्थ असा की ते खूप वाईट आहे किंवा अशुद्ध आहे असं नाही तर जेव्हा ऋतूकालामध्ये आपण काय म्हणतो पाळी हो त्यामध्ये जे रक्तस्राव होत असतो तो आपल्या बॉ जे शरीराच्या विरुद्ध दिशेला होत असतो तो गुरुत्वाकर्षण कसं आपल्या शरीराला खाली खेचतं तसं ते एक खा रक्त रक्ताचं वाहन पण खालच्या दिशेने असतं आणि जेव्हा आपण देवळामध्ये जातो तेव्हा आपण आपले पाय जमिनीवर असतात आणि ती जी एनर्जी ऊर्जा असते ती आपल्या पायाकडून मस्तकाकडे जात असते मग ह्याच्या बरोबर विरुद्ध रक्तस्त्राव होत असतो त्यामुळे त्या एनर्जीचा इमबॅलन्स होतो म्हणून तेव्हा मंदिरामध्ये प्रवेश निषिद्ध असायचा त्या मागचं कारण फक्त एवढंच आहे असं नाही की ते मुली मुलींनी जाऊ नये किंवा त्यांच्यासाठी ते वाईट आहे किंवा अशुद्ध आहेत म्हणून तिथं प्रवेश नाही असं काही नव्हतं आणि आरोग्याबाबत म्हणायचं झालं तर पहिल्या काळामध्ये त्यावेळेमध्ये फक्त कापड वगैरे यू वापर व्हायचा पण आता बदललेला आहे तुम्ही फिरू शकता ते कारण की कापड वापरत असाल तुम्हाला बाहेर जाता यायचं नाही पण आता तसं नाही आहे खूप काही बदल होत गेले आहेत आरोग्याच्या दृष्टीनं असू देत किंवा सु सोयी सुविधांच्या दृष्टीने असूदे बदल होत गेले आहेत आणि त्याचा फायदा पण होतो तेवढा तुम्ही फिरू शकता तुमी तुम्हाला जिथं हवं तिथं जाऊ शकता तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुम्ही करू शकता अशा प्रकारचे बदल पण आहेत ते चांगले आहेत पण काही गोष्टींना फक्त एक ओल्ड माइंडेड रितीरिवाज असं समजून ते टाळण्याची काही गरज नाही आहे त्यांच्याकडे नवीन दृष्टीनं पण बघितलं गेलं पाहिजे